हलो आपण गुरुकृपा रेस्टॉरंटमधून बोलताय का सर मला चायनीजमध्ये नूडल्स मागवायचे होते तर मला हो हे सगळं मला चैतन्यवाडी शाहूनगर बुलढाणा इथे पाहिजे आहे आपण देऊ शकता का ठीक आहे धन्यवाद